मला कुठं बाहेर जायचं असलं जसं मागं आमच्या नातेवाईकाच्या इथं आमच्या बहिणीच्या घरी लग्न होतं आम्ही तेव्हा बाहेर गेलो तर बाहेर गेल्यावर मी माझ्या मुलांना किंवा बायकोला सांगून देतो तर ते सुद्धा आमच्याइथं असलेले जे झाडं आहे त्याची काळजी घेते आणि जर समजा आम्ही असं झालं एखाद्या वेळी की असं होतं की घरच्या सगळ्यांनाच लग्नात जावं लागते किंवा कुठं बाहेर जावे लागते मग अशावेळी आमच्या शेजारच्या लोकांना पण आम्ही सांगून देतो त्यांच्याकडे चाबी ठेवून जातो त्यांना सांगून देतो की दिवसातून एकदा तरी तुम्ही आमच्या झाडांना पाणी टाका म्हणजे ते मरणार नाही शेजारच्या लोकांनासुद्धा आवड असल्यामुळं ते पण ते काम आवडीनं करतात आणि तसं ते बिचारे खूप चांगले आहे तर ते पण आपलेच्या ह्याची काळजी घेतात आणि झाडांना पाणी वगैरे टाकतात त्यामुळे ते झाडंसुद्धा जिवंत राहतात